मला शेअर बाज बाजाराबद्दल जास्त माहिती नाही आहे पण माझ्या आजूबाजूचे काही लोक त्याचा वापर करत असतात किंवा त्या प्रोफेशनमध्ये आहेत त्यामुळे मला एकदम बेसिक बेसिक गोष्टी माहिती आहे त्याचे सध्याच्या स्वरूप वगैरे या गोष्टी इतक्या जास्त माहीत नाही आहेत मला पण त्याच्यामध्ये चढउतार होत असतात याची एक साधारण कल्पना आहे सेन्सेक निफ्टी वगैरे बेसिक काही गोष्टी पेपरमध्ये वाचून माहिती आहेत डिजिटल ॲपमुळे भारतातील ट्रेडिंग बदलत जात आहे असं वाटतं कारण आधी खूप कमी त्याच्या जाहिराती येत होत्या वेगवेगळ्या ॲप्सच्या की ज्याच्या माध्यमातून आपण शेअर बाजाराबद्दल माहिती घेऊ शकत होतो किंवा तिथं ट्रेडिंग करू शकत होतो तर यूट्यूब असेल किंवा इतर माध्यमाच्याद्वारे काही प्रमाणात जाहिराती आपल्यापर्यंत पोहोचतात आणि त्याच्यातून साधारण अशा लक्षात येतं की बहुतेक लोकांचा त्याच्याकडे असणारा को कल जो आहे तो वाढलेला असेल माझ्या बाबतीत असं झालं की मला ते थोडंसं जोखमीचं आहे असं नेहमी वाटत आलं आजपर्यंत परंतु काही जण आहेत आमच्यातले की जे पूर्ण वेळ ट्रेडिंग करत असतात आणि इन्कम सोर्स बहुतेक लोकांचा तो आहे माझ्या आजूबजूच्या आणि जे जोखमीचं आहे असं मला स्वतःला वाटतं त्यांना देखील कोणत्यातरी पॉईंटला वाटत असतील या गोष्टी त्याच्यावरील वेगवेगळे जे मूवीज वगैरे आले त्याच्याद्वारे काही गोष्टी समजल्या पण इतकी जास्ती माहिती शेअर बाजाराबद्दल नाही आहे बहुतेक येणाऱ्या काही वर्षांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये बहुतेक मित्रांकडून मित्रमैत्रिणींकडून ते समजून घेण्याचा प्रयत्न करू याची एक व्यवस्थित माहिती एका व्य व्यवस्थित व्यक्तीकडून मिळायला हवी असं मला नेहमी वाटतं म्हणजे ट्रेडिंग करणं आणि जुगार खेळणं याच्यामध्ये काहीतरी फरक आहे आणि त्याचा अभ्यास कसा करावा आणि त्याच्याविषयी मार्गदर्शन कुठून मिळवावं ह्या गोष्टींची जाणीव ज्या तरुण वर्गामध्ये असायला हवी असं प्रकर्षानं जाणवतं